माझे आवडते मराठी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आहेत त्यांनी मराठी साहित्याला हे स्थान मिळवून देण्यासाठी खूप जास्त योगदान दिले आहे त्यांनी लेखक शिवाय कर्नाटक आणि मुंबईमध्ये प्रोफेसरचे पण काम केले आहे आहे त्याचे अशी काही प्र असे काही प्रसिद्ध पुस्तके आहेत ज्या ज्यांची नावे खोगीर भरती नसती उठाठेव बटाट्याची चाळ आणि अशी खूप पुस्तके लिहिले आहेत अन त्यांना पद्मभूषण व पुण्यभूषण आणि कितीकच पुरस्कार मिळाले होते आणि त्यांचे लेखही खूप चांगले असायचे म्हणूनच मला ते मराठी लेखक खूप जास्त आवडायचे